टूर्स ट्रॅवल बोला आपल्याला काय

हो हो तुम्हाला आमची टूर आहे मुंबई दर्शन आहे कोकण दर्शन आहे नंतर ऐतिहासिक गड किल्ले त्यांचं एक नंतर

हो हो देऊ शकतो ना तुम्हाला साधारण कुठले पाहिजे म्हणजे सह्याद्रीवरचे पाहिजेत का समुद्रकिनाऱ्यावरचे की भुईकोट असे कुठले पाहिजेत हो हो नक्की नक्की कुलाबा हा रायगड जिल्हा कोकणामधली कं रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्याच्या सं बिचवर आहे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्थापने नेई केलेला आहे त्याच्यामध्ये आंग्रे नावाचे होते सरखेल आंग्रे त्याने ते किल्ला हां त्यानी ते इंग्रजानू आपले जसे अच्छा तुम्ही आत्ता साधारण कशाने येणार म्हणजे ट्रेनने येणार बाय प्लेन येणार रोड येणार

तर तुम्हाला मुंबईमध्ये गेटवेला आल्यानंतर तुम्हाला तिथे फेरी बोट आहे जर तुम्हाला त्यांची हां त्यांची बोट आणि त्यानंतर मांडवापासून ते त्यांची बस आहे ती तुम्हाला अलिबागला चोपतात आणि त्यानंतर पुढे तुम्ही रिक्शा किवा असं ए करून तुम्ही त्या बिचवर जाऊ शकता अलिबाग बीच आणि त्यानंतर तुम्ही ते पुढे किल्ला आहे जर ओहोटी असेल तर तुम्ही चालत जाऊ शकता नाहीतर तिथं घोडागाडी कमी पाणी असेल तर घोडागाडी आणि जर पाणी असेल तर बोटीने तुम्ही जाऊ शकता स्पेशल खाद्यपदार्थामध्ये बघा प्रत्येक एरियानुसार वेगवेगळे आहे खाद्यपदार्थ जसं व्हेज नॉनवेज हे दोन्ही कॅटेगरीमध्ये आपल्याला ते मिळू शकतात आणि नाश्त्यामध्ये आपल्याला वडापाव मिसळ आहे पावभाजी हे फेमस आहे इथले महाराष्ट्रातनं हो हो नक्की न तुमाला मुंबईमध्ये कोकण ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉनवेजमध्ये सी फूड्स मिळू शकतात आणि तुम्ही ऑर्डरप्रमाणे जसं आहे करू शकता तसं मिळू शकतं चालेल थँक यू वेलकम